मी यु एफ ओ कधीच पाहिलेला नाही परंतु परदेशाच्या प पाश्चात्य राष्ट्रांमध्ये बरेचशे लोक दावापूर्वक स् दावा करून सांगतात की त्यांनी यु एफ ओ बघितलं आहे काही जणांनी यु एफ ओ अगदीच जवळून बघितलं आहे असं म्हणतात नासा पण दावा करतं आहे की त्यांनी काही यु एफ ओ पाहिलेला आहे पण त्याची माहिती नासाने गुप्त ठेवली आहे असं सगळे म्हणतात रशियामध्ये पण बऱ्याच लोकांनी बघितलं आहे असा दावा करत आहेत परंतु मी स्वतः कधी काय बघितलेलं नाही पण ही सगळी ऐकीव माहिती आहे आणि वाचनात आलेली माहिती आहे की यु एफ ओ अस्तित्वात आहेत आणि त्याचप्रमाणे परग्रहावरील जीव आणि दुसऱ्या ग्रहांवरील जीवन याविषयी काही सांगणं अवघडच आहे कारण मला त्यातलं काय विशेष माहित नाही परंतु बरेचशे राष्ट्र सध्या उपग्रह पाठवून परग्रहावर काही अस्तित्व आहे का जीव आहे का किंवा तिथे काय सजीव आहेत का हे बघण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ग्रहावरील जीवन कसं आहे हे पण बघण्याचा प्रयत्न करतात आपणही मंगळावर ग्रह उपग्रह पाठवून मंगळाचं वातावरण कसं आहे काय आहे या बाबतीत आपले शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत चंद्रावर तर प्रत्यक्ष मानवाने पाय देऊन तिथली माहिती गोळा केलेली आहेच पण अधिक संशोधन हे उपग्रह पाठवून केलं जातं आहे